मला तरी हा प्रश्न नीट कळलेला नाही आहे किंवा हा प्रश्न चुकीचा आहे का असं मला वाटत आहे कारण योगाभ्यासात कधी शारीरिक किंवा मानसिक आव्हानं म्हणजे उ उलट आहे ना ते योगाभ्यासामुळे त्याच्यावर आपण मात करू शकतो म्हणजे काय बोलणार मी योगाभ्यासामुळे असं होणारच नाही त्याच्यामुळे मात करायचा प्रश्न येतच नाही